नक्कीच आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा ॲकॅडमी स्थापन केलेली आहे ज्यामुळे आमच्या खेळांडूना व्यवस्थित मार्गदर्शन आणि सहाय्यक मिळतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठमोठ्या शहरांच्या याच्यात मा नामांकित स्टेडियम्स आहेत जसे नागपूर पुणे मुंबई असे मोठमोठे मैदाने आहेत त्याच्यामध्ये आमच्या नागपूरमध्ये वि सी ए म्हणीन विदर्भ क्रिकेट अशोशिएशन स्टेडियम आणि पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियम असे आहेत आणि पुण्यातलं मेन म्हणजे त्या त्याच्यामध्ये जलतरण बॉक्सिंग कुस्ती जोमॅनस्टिक ॲथलेटिक्स आणि टेनिस यासारखे विविध खेळ खेळ खेळले जातात त्याच्यात आणि खेळाडूं खेळाडूंना तिथून खूप मार्गदर्शन मिळते मुंबईमध्ये नेहरू स्टेडियम आहे